आमच्या घराजवळ एक मावशी आहेत त्यांना ते एकदम छान हस्तकला बनवतात तर आम्ही त्यांना म्हणजे ते असे दिवे बनवतात तर आम्ही दिवाळीत बाहेरून दिवे न घेता त्या मावशींकडून दिवे घेतले तसंच त्यांचं आता आपण व्हॉट्सअपला टेटस ठेवतो तसंच आम्ही त्यांच्या दिव्यांचे फोटोंचे प्रिंट काढले आणि ते ठिकठिकाणी लावले त्याच्यावर पत्ता लिहिला जेणेकरून लोक त्यांच्या इथे दिवे घ्यायला येतील त्या आंटी म्हणजे त्या मावशी दिवे घरीच बनवतात त्यांना मदत व्हायला पाहिजे म्हणून मोठ्या मोठ्या मॉल्समध्ये न जाता आम्ही क जर एखादं छोटं शॉप असेल तिथूनच किराणा करून घेतो त्यांच्याकडून वस्तू घेऊन घेतो जेणेकरून त्यांना तितकी मदत होईल अशा विविध प्रकारच्या संघटना असतात तिथे आपण आपलं योगदान द्यायचं त्याच्यात समावेश हे करायचा म्हणजे आपल्याला गरीब लोकांना ज्यांना खरंखर गरज आहे जे दुर्बल आहे त्यांना आपल्याला प्रमा मोठ्या प्रमाणात मदत करता येईल अशा प्रकारे आपण त्या क्षेत्रात भेट देऊन त्यांना मदत करू शकतो